आम्ही रस्त्याने जात असताना बाभळीजवळ त्या व्यक्तीच्या पायाला मार लागल्याच्याने खूप दुखापत झालेली आहे आम्ही आपत्कालीन संपर्क साधला ॲम्बुलन्स हस जवळच्या हॉस्पिटलला कॉल केला ॲम्बुलन्स वगैरे आमच्या जवळ इमर्जन्सी काहीच नाही आहे माणसाला खूप दुखापत झालेली आहे त्याला खूप त्रास होतो आहे तो बेशुद्ध पडण्याच्या स्थितीमध्ये आहे लवकरात लवकर तुम्ही ॲम्बुल्स वगैरे पाठवून द्या